हॅलो नमस्कार टाटा मोटर्समध्ये तुमचं स्वागत आहे

टाटा पंचमध्ये आपले हॅलो हां बोला टाटा पंच

आपल्याकडे यूज्ड कार पण मिळतात आणि नवीन कारसुद्धा आपण प्रोवाईड करतो नवीन कारचं टाटा पंच तुम्हाला नवीन घ्यायची असेल तर एक सात सात ते सा आठ लाखापर्यंत ती होऊन जाते पण तुम्हाला टाॅप मॉडेल हवे आहे ना तर टाॅप मॉडेलमध्ये सर्व ह्याच्या सगळ्यात ॲक्सेसरीज आणि इतर ह्यांच्या सगळ्यात जे एक दोन दोन लाखापर्यंत तिचं बजेट वाढतं जर तुम्ही यूज्ड कारमध्ये जात असाल तर तुमचा फायदा होईल की तुमच्याकडची जी जुनी गाडी असेल ती रिप्लेस करून किंवा टाटा पंचच यूज्ड अशी जुनी आमच्याकडे ह्याच्या फायनान्सच्या वगैरे येतात त्यामध्ये चांगल्या वापरलेल्या वगैरे असतात जास्त दिवस न वापरलेल्या आणि त्यांच्या त्यां त्यांना आम्ही इथे आल्यानंतर पूर्णपणे रिपेअर करून त्यांचे जे काही हे असतील त्या मेन न्यू फब्रीश करून ते पुन्हा आम्ही रिसेल करतो तर तशी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर ती तुम्हाला कमीमध्ये मिळेल म्हणजे जवळपास हाफ रेटमध्ये होऊन जाईल ती साडे चार ते पा पाचमध्ये होऊन जाईल

तुमचं बजेट किती आहे ते मला जर कळलं ना तर मी त्यामध्ये तुम्हाला हे करू शकेन तुमचं बजेट किती आहे

अच्छा अच्छा

हो हो हो

तर मग तशी जर बघितली तुम्ही सेकंडहँडमध्ये म्हणजे रिसेलमध्ये तुम्हाला ओके नवीनच का नवीनमध्ये आहात अच्छा अच्छा

हो हो हो ह्या दोन्ही मोठ्या एक्सयूवीज आहेत ह्या त्यामुळे टाटा सफारी आणि टाटा ही आपली हॅरियर ह्यामध्ये तुम्हाला बुट स्पेस खूप मोठा मिळतो आणि त्या आठ आठ सीटर होऊन जातात म्हणजे तुमचे च पाठीमागचे जी सीट असते ती चिल्ड्रन सीट असते मधल्या सीट ह्या तुमच्या तिथे तीन माणसं बसू शकतात आणि पुढे ड्रायव्हर सीट आणि असं अशा तुमच्या आठ सीट होऊन जातात तर हॅरियर आणि सफारीमध्ये हे तुम्हाला दोन वॅरीयंट मिळून जातात आणि सफारीमध्ये तर आता नवीन ऑटोमॅशन ऑटोमॅटीक पण आलेली आहे तर त्यामुळे ते तसे होते पण ह्याची जरा रेंज जास्त आहे वीसच्यावरती जाईल बावीस ते पंचवीसच्या आसपास तुम्हाला ह्या दोन्ही जातील

हो आज आहे ना आमचं रात्री एक नऊ वाजेपर्यंत शोरूम चालू असतं हो हो हो हो हो हो तुमचा अलिबाग ब्रँचलाच लागला आहे अलिबाग ब्रँचलाच लागला आहे तुम्ही हो हो हो हो बघायला मिळेल ना तुम्हाला जर टेस्ट टेस्ट ड्राईव पण करायला मिळेल आमचे एक्झिक्युटीव आहेत ते तुम्हाला सगळं सगळे एक्सप्लेन करतील व्यवस्थित कशी आहे काय तिची म रीच आहे वगैरे सगळं मी मी स्वतः देईन मी मी स्वतः इथे असतो आता पण मी तिथे इथेच आहे आमचं जे हे जे असतात मी पण मी स्वतः पण असेन आणि आमचे इतर एक्झिक्युटीव पण असतील मी कॉल अटेंड करतो कॉलवर तुम्हाला हे सगळं करून एक्सप्लेन करतो आणि जी ते बोला बोला ना

हां हां हां

हो चालेल चालेल या ना मी स्वतः तुम्हाला अटेंड करेन काही टेंशन नाही हो चालेल चालेल हां ठीक आहे थँक्यू